समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याच्या व्यवस्थेत कोणत्या सुधारणा व्हायला हव्या हे खरंच आपण काही सांगून खरंच या गोष्टीत फरक पडेल काय होऊ शकतं जास्तीत जास्त इग्नोर बस बाकी काही नाही कारण आत्ता ज्या परिस्थितीत ज्या स्थितीत जे गुन्हे घडत आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मीडिया न्यूज चॅनल पेपर काहीही घेतलं तरी मुलींवर बायकांवर होणारे अत्याचार ह्या विषयी काय बोलणार किंवा काय सांगणार सुरक्षा तर व्हायलाच पाहिजे कडक शिक्षा झाल्या पाहिजेत त्याच्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही कडक शिक्षा माहीत नाही काय पण खूप अशा काहीतरी की ती समोरच्या माणसाला भीती वाटली पाहिजे कारण जो माणूस असतो त्याला एखादी स्त्री तिचं वय तिची काहीच समोर दिसत नाही कपडे लोकं म्हणतात कपड्यांमुळे पण कपडे एखादी प नऊ तीन महिन्याच्या बाळावर किंवा पंच्याऐंशी वर्षाच्या आईवर होतो तेव्हा त्यांनी काय कपडे परिधान केले असतात माहीत नाही मला हे काय बरोबर आहे चूक आहे पण खूप आत्ताची जर असेल व्यवस्था नीट त्यांनी खरंच ह्याबद्दल खूप मोठे आणि चांगले डिसिजन घेऊन ह्या अशा गुन्ह्यांना खूप कडक कडक आणि जास्तीत जास्त कडकच कारवाई केली पाहिजे खूप मोठ्या शिक्षा दिल्याशिवाय किंवा एखादी कडक शिक्षा केल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही असं वाटतं आणि सध्या कायदा आणि सुव्यवस्था आपल्या देशात कुठेही दिसत नाही काहीच नाही असं मला तरी वाटतं